मी काही दिवसाअगोदर दिल्लीला गेली होती आन तिथे पुष्कळ जागेत घुमली आणि तिथे फोटोजही काढली आन् तेथे मी कुतुबमिनार लाल किल्ला लोटस गार्डन आणि पुष्कळ ठिकाणी गेले होते तेथे मिनी पुष्कळ फोटोजही काढले आणि ते फोटोज मला माझ्या मित्रमैत्रिणींला दाखवायचं होता म्हणून मिनी माझ्या फोटोज व्हॉटस्अपच्या स्टेटसवर आणि इंस्टाग्राम स्नॅपचॅट आणि फेसबुकवर घातले अन् ते फोटोज घालताना मला अगदीच छान अनुभव झाला